योग हा केवळ व्यायाम नसून त्याहूनही तो काही अधिक आहे म्हणजे योग केल्याने आपण जसं फ् आपली बॉडी फ्लेग्जिबल राहते आपण एकदम फ्रेश दिसतो तसेच जर आपण योग केला तर आ योगामुळे आपण आपली लाईफ पूर्ण जास्त दिवसपर्यंत पण टिकवू शकतो जर आपल्याला कोणता रोग असेल तर योग हा त्यावर औषध म्हणून काम करतो असं रामदेवबाबांनी आ त्यांनी खूप सारे असे योग सांगितले आहे ज्यावर काही बीमारी राहतात तर त्यावरून ल् लोक त्या बीमारीवर मात करून योग करून एकदम आज जिवंत आहेत म्हणून ल् योग करा आणि रहा अपनी आपली लाईफ जी आहे ते पूर्ण लाँग ट लाँगपर्यंत ठेवा चांगले राहा बस्स